मराठी भाषेतील विशेषत्वाने नोंद घ्यावीशी वाटणारे असे खूप काही रोचक आणि वेगवेगळे शद्ब आहेत आणि मराठी भाषेत असे पण काही शब्द आहेत जे आपण संस्कृत भाषेशी हिंदी भाषेशी किंवा अदर बंगाली भाषेशी असे शब्द आहेत ते खूप सारे सेम आहेत आता ते इथं मला आता काही माहीत नाहीत पण खूप सारे आहेत जे सेम आहेत याची पण अशी का काळजी घ्यावी आणि मराठी भाषामध्ये असं काय रोचक आहेत शब्द वाक्प्रचार आहेत वाह वाक्प्रचार जसं की अति तेथे माती याचं कारण की जिथं हे होईल जिथं ते होईल असं म्हणता येईल त्याला आणि वा अति शहाणा त्याचा बैल रिकामा जो जास्त शहाणपणा करतो स्वतःमध्ये काही कामी निघू शकते घरोघरी मातीच्या चुली हर एका घरी तेच अशी परिस्थिती आहेत काय करू शकता येत नाही आणि अजून कसं शब्द म्हणता येईल अथांगता समुद्राची अथांगता किती मोठा आहे तो समुद्र वास्नेस त्याची आणि जिज्ञासु जिज्ञासु असा एका माणसाला म्हणता येईल जो आपल्या करिअरमध्ये आपल्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये असं एकदम डिसिप्लंड आणि एकदम लक्ष देतो जशी इकड इथं इकड तिकडं अडथळा देत नाही दसऱ्यांना जिज्ञासु ज्याच्यामध्ये शिकायची इच्छा असते आणि नामस्मरण हा एक असं शब्द आहे जरचा अर्थ आपण घेऊ शकतो की